चित्र करण्यासाठी बऱ्याच युक्त्या आहेत चित्रकला सुधारण्यासाठी ती शिकलो पन आणि ती माझ्या मी सीनियरकडून शिकलो आणि त्यानी जे तंत्र सांगितलेले आहेत कुठं फिकट लावायचा रंग कुठं हलका लावायचा कोणता डार्क लावायचा हे सगळे तंत्रे त्यांच्याकडून मी आस्म आत्मसात केले आणि ते तंत्र मी आत्मसात करून शिकलो आणि याच्यासोबतच काही ऑनलाईन पण आहेत ऑनलाईन पण फॉलो करतो जसे युट्युब आहे किंवा लिंक्डइन किंवा इतर जे आहे ज्या ऑनलाईन होणारे प्रोग्राम आहेत ते पण मी फॉलो करतो आणि त्यांच्यातूनदेखील मला जी युक्त्या आहेत जी माझी चित्रकला सुधारण्यासाठी शिकायचं आहे ते देखील मला मिळते माहिती होते आणि ते मी युट्युब वगैरे असे ऑनलाईनचे स्रोत फॉलो करतो